मला ग्राउंडवर जायला आवडतं तिथे खेळायला आवडतात आणि त्याबरोबर पण माझं लिहिणं हा माझा खूप मोठा एक आवडता छंद आहे त्यामुळे मी जसा मला वेळ मिळेल तसं मी लिहीत असतो आणि त्यासाठी मी माझी एक स्पेशल नोटबुक बनवलेली आहे आणि त्या नोटबुकमध्ये जसं मला वेळ मिळतो मी तसं माझ्या रोजच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्या मी त्याच्यात मेन्शन करत असतो तसंच मला माझ्या ज्या गावातली जी काही सोशियल कंडिशन आहे त्याच्यावरही लिहायला मला खूप आवडतं की आपण काय त्याच्यात बदल करू शकतो का त्याचप्रकारे मी माझ्या शाळेतले जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्या शाळेतल्या ऍक्टिव्हिटी मी लिहायचा प्रयत्न करत असतो तसंच मला जर काही अजून डीप जर लिहायचं असेल तर मी गार्डनमध्ये जातो आणि गार्डनमध्ये बसून मी लिहायचा प्रयत्न करतो